पर्यटकांबरोबर आलेल्या अनेक आठवणी असतात पण काही आठवणी अशा असतात की त्या आपल्या स्मरणात राहतात आमच्याकडे येणारे जे पर्यटक असतात ते खरं तर त्या ठिकाणी त्या ठिकाणचा आनंद घेण्यासाठी आले असतात पण बऱ्याच वेळेला त्यांना येणाऱ्या काही अडचणी अचानक उद्भवतात त्यावेळी मात्र त्यांना कसं सांभाळायचं हे अत्यंत कौशल्याचं काम असतं असंच आमच्याकडे एक पर्यटक आला होता आणि पर्यटक आले असताना अचानक रात्रीच्या वेळी त्याला अंगात खूप ताप असल्यामुळं त्याला काही सुचत नव्हतं अशा वेळी रात्रीच्या वेळी तिथं औषध उपलब्ध करणं आणि डॉक्टरना बोलवणं हे कठीण काम होतं पण अशावेळी काही व ठराई स माहितीतली जी माणसं असतात त्यांना विचारून त्यांच्याकडून काही प्राथमिक उपचार करता येत का असा उपचार आम्ही केला आणि त्यामुळं साधारणपणे त्या पर्यटकांना त्या उपचारामुळं थोडासा आराम मिळाला आणि मग दुसऱ्याविषयी त्यांना चांगल्या डॉक्टरकडे नेण्यात आलं तर एक एक असा अनुभव आम्हाला त्यावेळी मिळत होता तसंच काही पर्यटकांकडून आपला आपल्या शहरातील किंवा आपल्या भागातीलच माहिती वेगळी नवीन अशी मिळू शकते अशी काही ठिकाणं ठाण्यात जर पाहिलं तर ठाण्याच्या आजूबाजू असलेल्या परिसरांची माहिती देखील या पर्यटकांकडून मिळत असते आम्हाला